नमस्कार मी ईश्वरी तर खूप सुंदर प्रश्न विचारला गेला आहे की बाकीच्या गोष्टींबरोबर छंद किंवा कारकीर्द म्हणून तुम्ही लेखन कसे संभाळता तुम्ही सामान्यपणे केव्हा लिहिता जिथे तुम्हाला बसायला आणि लिहायला आवडेल अशी एखादी आरामदायी जागा आहे का तर नक्कीच बाकीच्या गोष्टी सांभाळत छंद म्हणून मी लिहिते कारण ह्या धावपळीच्या जगात किंवा हे जे आपलं रूटीन असतं धावपळीचं इकडे पळा तिकडे पळा कॉलेज जॉब ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये कुठेतरी आपण जो आपला छंद जोपासतो तेव्हा आपल्याला एक आराम मिळतो एक शांत शांतता मिळते आणि आपण काहीतरी वेगळं करतो याचं एक समाधान पण मिळतं आणि जेव्हा मी लिहिते तेव्हा ज्या गोष्टी मी कोणासोबत बोलू शकत नाही किंवा मला एखाद्या गोष्टीबद्दल कुतूहल आहे या सगळ्या गोष्टी जेव्हा मी लिहिते तेव्हा त्याला एक वेगळा मार्ग मला सापडतो असं मला वाटतं त्यामुळे ज्या गोष्टी माझ्या डोक्यात राहून राहून काहीतरी वेगळंच विचार निर्माण होतो किंवा मी कोणाशी बोलू शकत नाही आहे यावेळी मी लिहिते आणि लिहिण्यामुळे बरेचसे माझे मला मलाच पडलेल्या प्रश्नांचे उत्तरं मला त्या लिहिणं लिखाणातून मिळतात त्यामुळे आणि लिखाण म्हणजे आपण कुठेही मी कुठेही असेल एखाद्या बसस्टॉपवर बसलेली असेन किंवा एखाद्या गार्डनमध्ये असेल किंवा कॉलेजमध्ये असेन कुठेही असेन मला काहीतरी लिहावं वाटलं तर मी लिहिते त्यामुळे त्याला एक फार कसं सांभाळते हा फार एक मोठा पैलू नाही आहे माझ्यासाठी सहज सांभाळलं जातं कारण ती गोष्ट आवडते म्हणून त्याच्यासाठी आपसुकच वेळ निघतो आणि केव्हा लिहिते तर जेव्हाही लिहावंसं वाटतं मी फार आनंदी असते तेव्हा लिहिते मला बोर झालं तर मी लिहिते मला लिहावं वाटलं तर मी लिहिते तर असं काही स्पेसिफिक त्याला एक वेळ नाही आहे किंवा काळ नाही आहे की मी ह्या ह्या हेवाच हेवा तेव्हाच लिहिते असं काही नाही जेव्हा वाटेल तेव्हा लिहिते जेव्हा सुचेल तेव्हा लिहिते आणि लिहायला आवडेल अशी एखादी आरामदायी जागा आहे का अर्थातच माझी खोली पहिली गोष्ट माझं टेबल तिथे बसून मला लिहायला आवडतं माझं टेबलसमोर खिडकी आहे तिथे बसून लिहायला आवडतं इतर वेळेला कधी कधी मी निसर्गात असेल एखाद्या गड किल्ल्यावर असेल तिथे बसून लिहायला आवडतं किंवा आमच्याजवळ आमच्या घराजवळ एक मोरया मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे खूप छान जुनाट मंदिर आहे तिथे पण एक वेगळं एक ऑरा आहे त्या मंदिराचं तिथेही बसून मला लिहायला आवडलं आवडतं धन्यवाद